मराठी भाषेला आजच्या आधुनिक काळात खूप मोठी आव्हानं आली आहेत असं मला वाटते पहिलं म्हणजे इंग्रजी भाषेचा जास्त प्र प्रभाव वाढला आहे सगळीकडे सगळे लोक आपल्या शाळा कॉलेजात आपल्या मुलांना इंग्रजी मीडियममध्ये टाकत आहे आणि अगदी घ घरी पण मोबाईलवर इंग्रजीच वापरतात त्यामुळे मराठी बोलायची सवय हे कमी झाली आहे आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर सगळं इंग्रजी किंवा हिंदीमध्येच असतं मराठी लिहायची वाचायची सवय हे खूप कमी होत चालली आहे मराठी साहित्य कथा कविता या गोष्टीपासून आजची नवीन पिढी हे खूप दूर गेली आहे आणि तिसरं म्हणजे आपण मराठी भाषेला स्वत कमी लेखतो समोरच्या समोरच्या इंग्रजीत बोलला की आपल्यालाही लाज वाटते मराठीत बोलायला ही भावना बदलायला पाहिजे आता त आता जर बघायचं झालं तर मराठी भाषेला टिकून ठेवण्यासाठी शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा महाविद्यालयमध्ये आणि घरात मराठीचा वापर आपल्याला वाढवायला पाहिजे मराठी पुस्तकं वाचायला हवी बोलायचं लिहायचं आणि नव्या पिढीला न मराठी भाषे ही प्रेमाने शिकवायला पाहिजे नाहीतर पुढच्या काही वर्षात मराठी फक्त शिकवायची गोष्ट राहा राहीन वापरायची नाही